तर तर माझं प्रोडक्ट होतं ग्रुमिंग या सेक्शनमदून मॉइचरायजर म्ह आमचे छान वाटलं मी खूप रिव्यूज ऐकलेल्या त्या मॉइस्टरायजरबद्दल माझ्या कुटुंबांकडून जे वापरतात माझ्या मित्र मैत्रिणींकडून म्हणून मी घेतलं मला पण असं म्हणजे वाटलं की एक थोडा चेंज म्हणून तर मी घेतलं तर पॅकेजिंग त्याची अजिबात चांगली नव्हती म्हणजे कशे पॅकेजिंग पायजे ला ठीके तुम्ही करताय पण चांगली एक पॅकेजिंग तरी जे ती बॉटल त्या बॉटलमदून जो प्रोडक्ट आहे तुमचा मॉइचरायजर तो व्यवस्थित येत पण नव्हता भाएर आणि ते स्किनवर एवढी रफ होती म्हणजे जसं मॉइचरायजर आपण लावलं तर असं आपल्याला वाटलं पाहिजे ना की एकदम लाईट वेटय असं म्हणजे काय असं फील न झालं पाहिजे आपल्याला की आपण काहीतरी लावलंय चेहऱ्याला वगैरे किंवा हत्तला पायला तर ते खूप अशी एकदम हेवी होती तर मला असं वाटलं नाई की ती खूप वर्थेट आहे तर जी मी आधी वापरायची तीच मला जास्त आवडली आणि सांगायचं झालं तर कंपनी इतकी एकदम हे पण नाहीये मी नंतर मग त्यांचे ऑनलाईन रिव्यूज ऐकले तर मग मी पाहिलं की हां म्हणजे ओके ओके काही ना आवडले काय नाय आवडले म्हणजे त्यांचे ते लोकं डिलेवरी करतात तेव्हा त्यांचे पॅकेजिंगमदे खूप सारे डॅमेजेस होतात हे ते त्यांनी त्यांच्या पॅकेजिंग सुधारली पाहिजे असं मला वाटतं आणि गोष्ट राहिली त्यांच्या प्रॉडक्टची तर तुम्ही इतके पैशे घेतात म्हणतात आमचा इकडं चांगला प्रॉडक्ट हे ते असं तसं तर मं तुम्ही तसं प्रोडक्ट पन द्यायला पाहिजे ना एवढा महागडा प्रोडक्ट आणि इतकं असं त्याच्यात ते मॉइश्चरायजर आणि काय नाय त्याच्यात फील होत न काय काय बोलायचं आपण तर तर हा माझा मोशरायजरचा हा नेगेटिव्ह एक्सपिरियन्स होता जो मला अजिबात आवडलेलं नाही हा मॉशर आहेचा